संगीताने लोकांमध्ये दीर्घकाळ भावना जागृत केल्या आहेत म्हणजे त्यामध्ये श्रोत्यांमध्ये थंडी आणि रोमांचक यासारखे शक्तिशालीक भावनिक प्रतिसाद निर्माण करण्याची क्षमता असते आठवणी हा महत्त्वाचा एक भाग आहे ज्यामध्ये संगीत कार्यक्रम भावना जागृत करतं संगीत ऐकल्याने मेंदूचे अनेक भाग गुंतले जातात संगीत केवळ वैयक्तिक पातळी वरच भावना निर्माण करत नाहीत तर परस्पर आणि अंतरस् समूह स्वरा स्तरावरही श्रोते त्यांच्या प्रतिक्रियांचे प्रतिबिंब काय व्यक्त करतात जसे की दुःखी संगीतातून दुःख व आनंदी संगीतातून आनंद पार्श्व संगीताचा ग्राहक या वर्तनावर अशा ग्राहकांच्या वर्तनावर आश्चर्यकारकपणे प्रभाव पडतो लोकसंगीताचा वापर विविध उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी करतात कार्यावर लक्ष केंद्रित करणे कंटाळा कमी करणे उदाहरणार्थ दुःखी संगीत श्रोत्याला त्रासदायक परिस्थितीतून दूर ठेवण्यास व संगीताच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते आनंददायी संगीत ऐकल्याने वेळ प्रक्रियेपासून लक्ष विचलित होते आम्ही आमच्या गायनातनं भावना काय भूमिका निभावता तर आनंदाचा प्रसंग असतो तेव्हा आनंदी भावना तोंडावर हसून हसू असले पाहिजेल किंवा दुःखाचं एखादं दुःखी साँग तुम्ही जेव्हा गात आहे तेव्हा तुम्ही जर हसून ते गाणं म्हटलं तर लोकांपर्यंत त्याची तीव्रता पोचणारच नाही त्यामुळे एकदा दुःखीच स गाणं म्ह म्हणत असतात तेव्हा तुम्ही तेव्हा तुमच्या भावना या तुमच्या चेहऱ्यावर दिसल्या पाहिजे म्हणून मग तर त्याप्रकारे तशाप्रकारे भावना आनंददायी भावना आणि दुःखी भावना या गाणं म्हणताना आमच्या अभिनयातनं दिस जास्तीत जास्त कशा दिसतील याचा मात्र आम्ही तंतोतंत एक अवलंब करतो की गाणं दुःखी गाणं म्हणतो आहे तेव्हा चेहऱ्यावर वेगळे भावप असले पाहिजेल आनंदी गाणं म्हणतो आहे तेव्हा चेहऱ्यावर हसू असलं पाहिजेल थोडंसं तुमच्याच तुम्ही तुमच्या ॲक्शनमधनं दिसलं पाहिजेल की तुम्ही खूप आनंदी आहात तसंच दुःखी असला तर तुमच्या तोंडावरनं तसं दिसला पाहिजेल की तुम्ही दुःखी आहात अशाप्रकारे गाण्यामधनं जास्तीत जास्त प्रकारे आमच्या भावना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो